मी रेडमीचा मोबाईल यूज करते रेडमी सिक्स प्रो तर रेडमी हा सिक्स प्रो जो मोबाईल आहे ते खूप छान प्रोडक्ट आहे खूप छान मोबाईल आहे हाताळायला खूप ईझी जातं त्याचे जे ॲप्स आहे ते खूप इझिली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हाताळू शकतो किंवा यूज करू शकतो त्याचे जे फीचर्स आहेत ते खूप छान आहे त्याचे जे स्क स्क्रोलर आहे वरचं जे स्क्रीनर आहे ते खूप छान क्वालिटीचं आहे त्याचा जो कॅमेरा आहे फ्रन्ट ॲन्ड बॅक कॅमेरा तो खूप छान क्लियारीटी देतो कॅमेरा त्याची तसेच परत बॅटरी बॅकअप चांगलं आहे त्याचे जे स्टोरेज डेटा आहे तो खूप जास्त प्रमाणात डेटा कव्हर करू शकतो किंवा ते ज्याची जी सेटींग आहे ती खूप इझिली समजली जाते तसेच रेडमीची जे आहे आपण जसं गुगल पे फोन पे यूज करतो तसं रिअलमी पे पण आहे एम आय पे म्हणून यूज ऑप्शन येतात किंवा ॲप्स आहे तो तो त्यांचाच आहे रेडमी कंपनीचा तो ही खूप छान आहे तसेच हा रेडमी जो मोबाईल आहे एम आ रेडमी सिक्स प्रो हा जास्तीत जास्त हॅन्ग मारत नाही हा स्मूथली खूप छान चालतो आणि त्याचा जो बॅटरी बॅकअप चांगला आहे त्याची जर एकदा चार्जिंग केली की मिनिमम एक दिवसात तर ॲट लीस्ट जातं अशी त्याची चार्जिंग आहे त्याचा रेडमीचे जे कॅमेऱ्याचे जे प मेगापिक्सल आहे तो पण छान आहे आणि त्याचा जो रॅम आहे तो सिक्स जी बी रॅम आहे परत वन ट्वेन्टी त्याचे जो स्टोर डेटा आहे वन ट्वेन्टी एट जी बी स्टोर डेटा आहे तसेच सिक्स जी बी रॅम आहे आणि त्याचा जो स्टोरेज डेटा आहे तो खूप छान आहे